राज्यातील लोक त्यांच्या सृजनशिलतेचा आणि कलात्मक गुणांचा पुरेपूर उपयोग करतात एकमेकांना सहकार्य करून एकमेकांना प्रोत्साहन देऊन जास्तीत जास्त लोकांचे जे कलात्मक गुण आहेत जी सृजनशिलता आहे ती समाजासाठी कशी उपयोगी राहील समाज त्याच्यातून कसा सुधारेल समाज त्याच्यातून कसा शहाणा होईल याच्याकडे राज्यातील लोकांचा कल दिसतो आणि तेच आपल्या प्रगतीशील समाजाला योग्य आहे त्या दृष्टीने लोक प्रयत्न करतात म्हणजे बुलढाणा जिल्ह्याची जर गोष्ट घ्यावी तर इथे इतके इतके कलाकार आहेत की त्याची दखल म्हणजे राज्यापर्यंत तर जातेच जाते पण राज्याच्या बाहेरसुद्धा काही लोक अशी सृजनशील आणि कलात्मक गुणांचा आपल्या वापर करत असतात आणि त्याचा योग्य त्याचा परिणाम आम्हाला दिसतो